आमच्या परिसरामध्ये सगळीकडे पर्यटकांना आकर्षक वाटेल असा उत्सव म्हटलं तर नवरात्र तो उत्सव साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेलं आराध्यदैवत आई तुळजाभवानी देवी यांच्या पवित्रभूमी तुळजापूर येथे होतो नवरात्रामध्ये या सणाला खूप लोकं हे देश विदेश आणि विविध राज्यातून सुद्धा खास दर्शनासाठी तिथे येतात आणि या पर्यटनामध्ये रोज संध्याकाळी आई तुळजाभवानीचा छबिना निघतो त्यामध्ये सर्वांना भाग घेण्याची परवानगी आहे भरपूर गर्दी असते आणि खूप श्रद्धाळू इथं येतात दर्शन घेतात आणि या सणामध्ये भाग घेतात खूप साऱ्या गर्दीमुळं असल्यामुळे आणि वेगवेगळे पारंपरिक वारसा जपणारे भाविक तिथं आपापल्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दरवर्षी या नवरात्रासाठी येत असतात